हॅलो प्रथमेश स्टेशनरी शॉपमधून बोलता का आपण ते जरा स्टेशनरीबद्दल म्हणजे माहिती पाहिजे होती की आम्हाला बंच बंच ऑर्डरमध्ये हे पाहिजे होतं म्हणजे साहित्य आपल्याकडं अवेलेबल आहेत का विचारायचं होतं म्हणजे मला एक ना ए पोर साईजचे पेपर्स पाहिजे होते म्हणजे बंचमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये पाहिजे होते मॅक्सिमम क्वांटिटी म्हणजे एक थाउजंड पेजेस पाहिजे होते असं म्हणजे ओके मग त्या हिशेबानं तुम्ही हे करा ना चाळीसचे हे करा बंडल करून तुम्ही हे करू शकता का मला डिलिव्हरी करू शकता का नाही तुमच्या शॉपपासून किती पाच किंवा सहा किलोमीटरच आहे अंतर

नाही नाही अजून साहित्य पाहिजे फक्त मला प्राईस सांगा ना ह्या पेजेसचे किती आहेत कसं आहेत असं ओके क्वालिटीवाईज अव्हेलेबल आहेत का आणि ओके सर माझ्या क्वालिटीमध्ये असं लई डिफरन्स आहे का हा ही टिकता ओके सर म्हणजे तुम्ही ई चाळीस रुपयाचेच हे करा म्हणजे साठ रुपयाचे आहेत ना तेच तुम्ही हे करा ओके सर शॉपमध्ये येऊ शकतो आहे फक्त मला ॲड्रेस सांगू शकता का तुम्ही म्हणजे ह्या ठिकाणी हे असं

ओके मग सर आणि ते यन सी आर टीचे पुस्तक पण पाहिजे होते अकरावी बारावीचे मिळू शकतात का आपल्या इकडं अवेलेबल आहेत का ओके सर म्हणजे आ आल्यावर तुम्ही मला कन्फम करू शकता का म्हणजे आले आहेत सर उद्या येतो पण ॲड्रेस व्हॉट्सअप करा माझ्या याला आणि प्राईस पण त्याच्या खाली हे करा आणि पेजेसचे क्वालिटीचे फोटोज पण टाका मला आणि सर ओके सर ओके ओके सर ओके सर चालते सर आणि सर ते नोटबुक्स अवेलेबल आहेत का आपल्या इथं म्हणजे क्लासमेटच्या म्हणजे प्राईस त्याचं डिस्काउंट बिस्काऊंट आहे का माझी जादा क्वांटिटीमध्ये हे केलं तर ओके सर तर मी उद्या येऊन सगळं चौकशी करतो माझी क्वालिटी बिलिटी चालते सर थँक्यू